आता सध्या झालेल्या पॅऱ्याऑलिम्पिक्समध्ये कोल्हापूर शहरामधील एक रायफल शूटिंगवाला खेळाडू स्वप्नील कुसाळने कांस्य पदक मिळवले होते याचे आम्हाला फार मोठे गर्व आहे की त्याने अख्ख्या जगात कोल्हापुरात त्यांचे नाव मोठे केले व कांस्य पदक मिळवून अख्या आपल्या भारताला गर्वाने भारताचे नाव मोठे केले धन्यवाद